साहेब नमस्कार हा कुठे आहे तुम्ही आता पण तुम्ही सोसायटीत येता की नाही सर आपल्या जास्त दिसत नाही अलीकडं तुम्ही जास दिसत नाही आहे तुम्ही सोसायटीमध्ये अहो असं थोडंच आहे कधीतरी जायचं सर आता मी पण आज म्हटलं आज प्लॅनिंग करावं म्हटलं आहे बरं बरं बरं ठीक आहे सर मला पाहिजे सर मला पाहिलं पाहिजे आता डॉक्टर कोणते चांगले आहेत ते

बरं बरं हां

हां हां हां बरोबर आहे सर पण काय माहिती आहे का ऐका असं नाही आहे सर की तुम्ही आता रेगुलर जर तुम्ही बाहेर जर खाल्लं तर तुम्हाला तो काय त्रास होणारच आहे लक्षात घ्या तर त्यामुळे तुम्ही काय करा सर आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दो एकदा तरी आपल्या फॅमिलीला बाहेर जाणं गरजेचं आहे आपण घेऊन पण सर तुम्ही जर रेग्युलर म्हटलं तर सर तुम्हाला त्याचा त्रास होणारच आणि आलीकडं काय होत आहे तर प्रत्येक हॉटेलमध्ये आ आजिनोमोटो वगैरे ते मसाल्याचे पदार्थ हे ते म्हणजे ते शरीराला घातात त्या गोष्टींचा वापर केला जातो जास्त प्रमाणात नाही तुम्ही काही खावा सर आता चायनीज खावा तुम्ही आता अगदी शेतातलं जर तुम्ही काय म्हणाला तर शेतातलं पण आता पहिल्यासारखं आपल्याला प्युअर कुठल्या गोष्टी मिळत नाही आहेत सगळं सगळं केमिकल आहे आज तुम्ही भेंडी खावा मेथी खावा तुम्ही कोणतीही भाजी खावा सर तुम्हाला या गोष्टींचा त्रास होतोचं आहे अगदी तुम्ही पालक घेतला तरी आज लगेच उगवतं आहे तुम्हाला पावटे असू देत किंवा वाटाणा असू देत तुम्हाला प्रत्येक गोष्टी सर आता तुम्हाला केमिकलच्याच मिळत आहेत केमिकल फवारले की आज तुम्हाला वांगी एक महिन्याभार सर तुम्हाला एकदम वांगेची रोपं मोठी किंवा वांगी मोठी मोठी आज कुठलाही तुम्ही सर पदार्थ घ्या तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होणारच आहे त्यामुळे सर शक्यतो तुम्ही काही गोष्टी ट टाळा बाहेर जाणं जर तुम्ही कधीतरी जायला हरकत नाही आहे तर तुम्ही जर सर रेग्युलर केलं तर त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार

बरं बरं हां हां जरा तूप वगैरे सर दूध तुपावर जास्त तुम्ही जोर द्या काजू बदाम खावा त्यातून पण सर तुमची हिमोग्लोबीन पावर तुमची वाढत आहे गूळ शेंगदाणे खावा बाहेर खायला जाण्यापेक्षा सर आपल्या ह्या गोष्टी खावा ना नाही तर ते थंडी ह्याच्या गोष्टी ते पाळल्या जाते सगळ्या गोष्टी हां हां हां नॉनवेज कमीच असेल हां हां हां हां ओके सर ओके ठीक ठीक ओके सर ओके ठीक आहे मला भेटत जावा सर सोसायटीत इकडे कधी आला